आमच्या भागातील पारंपरिक खेळ म्हणजे सुरुवातीला आम्ही गावाकडे होतो तेव्हा गोट्या खेळायचो गोट्या खेळून नंतर मग विटीदांडू विटू दांडूनंतर गाडा या असे आमचे जुने खेळ होते जे आम्ही लहानपणी शाळेमध्ये खेळायचो त्याच्यानंतर आम्ही खोखो कबड्डी खेळाकडे वळलो जसजसे मोठे झालो खेक कबड्डी खेळ खोखो खेळता खेळता आम्ही जेव्हा मोठे झालो आणि त्याच्यावरून तर आम्हाला क्रिकेटचं खूप भूत लागलं आणि जवळजवळ वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत मी क्रिकेट खेळलो तर त्याच्यामुळे आमच्या भागातील पारंपरिक खेळ आहेत ते आम्ही लहानपणी खेळलो जसेजसे मोठे होत गेलो तसेतसे काळानुसार आमच्या खेळाची पद्धत बदलली खेळ बदलला परंतु आमची खेळ सोडला नाही धन्यवाद